मी कबड्डी खेळलो अनुभव त्याच्यामध्ये कबड्डीमध्ये दोन टीम असायच्या एकूण आठ जणं एकूण आठ जणं असायची त्याच्यामध्ये एक जण खेळायचा आम्हाला खेळामधून खूप अनुभव मिळाला डबल क्रिकेटमध्ये दोन टीम असतात सहा सहा आणि सहा बारा जणाचा टीम हे बॉलिंग करायला आहे कीपर दोन बॅटर परत तिथली टीम फिल्डिंगसाठी अनुभव खूप मिळाली डबल डाप झाडावर चढायचा डाप म्हणजे खूप मजा यायची डापमध्ये झाडावर चढायचं एका जणानं काय करायचं राऊंड करायचं एका जणावर डाव यायचं त्याच्यानंतर पायाच्या खालून ते एक लाकूड छोटं फेकून द्यायचं आणि बाकीच्यांनी पळत जायचं झाडावर आणि ते मुलगा जाऊन आणेल ते लाकूड आणि चार रिंगंमध्ये ठेवलं तोपर्यंत त्याला काय जितायचं नाही आणि ते राऊंडमध्ये ठेवल्यानंतर तो झाडावर पळत आमच्या मागं पळत यायचा एवढा अनुभव भेटला आणि याच्यामधून परत अजून झाडावरून उडी मारायची एकानी आणि तो चढत झाडावर पर्यंत येईपर्यंत एकाजणानं ते लाकूड त्या रिंगणमधले फेकून द्यायचं मग जे परत त्याच्यावर डाव अजून अजून हे य होता खोखो खोखोमध्ये हे असे बसायचे ए एका धावायच्यामागे त्याच्या मागं पळायचं जितापनी यामधून त्याच्यामध्ये त्याच्यामधून लपाछपी या गल्ली त्या गल्ली जाऊन लपायचं एकावर डाव यायचा सगळेजणं लपायचे परत काचा गोट्या काचा गोट्यावर जिच्यावर डाव आला त्याला त्याची काची गोटी टांगा टाकून तिकडं न न्यायची आणि त्याच्यानंतर च डाव झाला की त्याला लंगडत घरापर्यंत आणायचं असं खूप दूरपर्यंत न्यायचं परत बॅट बॉल जितापातनी जितापातनीमध्ये जितायचं डबल बरफ का पानी बरफ पानी धावायला घे असं तसं